आपल्या याच्यामध्ये शेती हा खूप मोठा व्यवसाय आहे शेतीपासून जे उत्पन्न मिळतात ते खूप म्हणजेच कृषी हा आपल्या राज्यामध्ये खूप मोठं आर्थिक व्यवहाराची उलाढाल आणि त्याचं खूप मोठं योगदान आहे कारण की यवतमाळ जिल्हा हा कॉटन सिटी म्हणून या नावाने प्रसिद्ध आहे आणि शेती शेतकरी इथे सर्वांत जास्ती प्रमाणात असल्यामुळे शेतीचं उत्पन्न सोयाबीन कापूस ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतात त्यामुळे हा याचा खूप मोठा आपल्या राज्याला चालवण्यासाठी या राज्यामध्ये उलाढाल करण्यासाठी खूप मोठा हात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की उत्पादन इथे रेमंड कंपनीचा कापड तयार होतो तर त्याचा जो सर्वही कापड आहे तो एक्स्पोर्ट होतो त्यामुळे त्याचापण खूप मोठा हातभार आहे की आपल्या राज्याची अर्थव्यवस्था चांगली ठेवणे या उलाढालीमध्ये त्याचा एक मोठा फायदा होतो